जय महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे मला महाराष्ट्राचा अभिमान आहे कारण मी शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये राहतो मला शिवाजी महारासाबद्दल अत्यंत गर्व अभिमान आहे माझ्या शिवाजी महाराजासोबत संभाजीराजे डॉ बाबासाहेब आंबेडकर माझ्या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं मला महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि मी महाराष्ट्राचारहिवासी आहे याचा मला अभिमान आहे करिता मी मराठी भाषा बोलतो मराठी भाषेबद्दल मला अभिमान आहे आणि मराठी भाषा बोलली पाहिजे कारण महाराष्ट्राचा माणूस मराठी भाषा बोलणार नाही तर दुसरी भाषा कशी बोलणार कारण महाराष्ट्रियन मराठी भाषा बोलल्यामुळं तो महाराष्ट्राचा रहिवासीही वाटतो आणि मराठी भाषामध्ये अशी काही ताकद आहे की जेणेकरून समोरच्याला भीती वाटते म्हणून मी या महाराष्ट्रामध्ये राहतो जय महाराष्ट्र जय शिवाजी महाराज